हा हॅलो विद्या आपल्याला उद्या एकवीस तारखेला दादर चन्नै एक्सप्रेशनं जायचं आहे रामेश्वर तर उद्या संध्याकाळी साडेसात वाजता निघायचं आपल्याला उद्या सर दस दुपारी परवाची दुपारी आपण सव्वातीन वाजता तिथे पोहचणार सव्वातीनच्यानंतर तिथं आपल्याला तिथून से चेन्नई सेंटरवरून तिथं आपलं दुसऱ्या स्टेशनला जायचं आहे तिथं आपल्या जेवणाच्या पार्सलसुद्धा मिळणार आहे खिचडी आणि लोणचं मिळनार आहे तिथून आणि तिथून दुसऱ्या गाडीनं आपल्याला रामेश्वरला जायचं आहे रामेश्वर आपला पाच दिवसाचा मुक्काम ठरल्याप्रमाणे आहे तिथं रामायणाची कथा होणार आहे रामेश्वर रामायण झाल्यानंतर हो त्यासाठी साध तयारी करा ना ब्याग सगळे भरून घ्या कपडे वगैरे सगळे घ्या आता आ दहा दिवसाचा टूर आता दहा दिवस जायचं ना आठ दिवसानुसार करा तयारी करा सगळी

आहे तेच नेऊ ब्या कुठं खरेदी आहे त्या ब्यागमध्ये घेऊन जाऊ ना सामान कपडे शॉपिन तिथे करायची तिथे पद्मनाभला तिरुपती तिरुवांतपुरमला करायची तर जायचं आपलं तिर हो चालेल चालेल करा पण तयारी करा आपलं लवकर जायचं आहे त्यापण टुर नियोजन ठरलेलं आहे सोबत घ्यायचं दोन दिवसाचा डब्बावगैरे घ्या ना आपल्या सोबत दोन दिवस खाण्या चिवडा खाण्याचा डब्बावगैरे काय सोबत घ्या आता बाकीचे मग त्या बुधवारपासुनची जी व्यवस्था आपली जेवणा खाण्याची तयारी तयारी लवकर तया तयारा पूर्ण उद्या स लवकर सहा स सहाला सहावाजता निघायचं आहे आपल्याला हो बॅग भरा बॅग गुंटा गुंटा आताच हा हो पोळ्या सोबत दशम्यावगैरे करून घ्या दुधाच्या दशम्या एक महिना राहण्यासारख्या चिवडावगैरे करून घ्या सोबत ना तर सगळं हा आता ते कन्याक वगैरेलासुद्धा जायचं आहे कन्याकुमारी हा ठीक आहे चालेल चालेल कन्याकुमारीचा विवेकानंद स्मारक बघायचं आहे आपल्याला कन्याकुमारीच हो चालेल चालेल